मराठी माझी बोलीभाषा आहे आणि मला गर्व आहे की मी मराठी आहे आणि मला मराठीमध्ये बोलताना कधीच काही अडचणी आल्या नाहीत कारण जन्मच माझा मराठी घरात झाल्यामुळे तिथले संस्कार माझ्यावर पडल्यामुळे मी लहानपणापासूनच मराठी बोलते आणि मराठी मिडीयममध्येच मी शिकले असल्यामुळे जे काय माझं मराठीचं व्याकरण असेल ते माझं अगदी म्हणजे हे आहे अचूक आहे त्यामुळे मला मराठी बोलताना कधीच कोणत्या अडचणी आलेल्या नाहीत आणि मला लिहिताही मराठी खूप छान येतं